मी जेव्हा एकदा लहान होती तेव्हा माझ्या शाळेमध्ये म्हणजे कधीही कोणती कॉम्पिटीशन असायची चित्र ले चित्र काढायची किंवा कशाची तर मी त्यात सतत भाग घ्यायची आणि मी एकदा अशीच एक ड्रॉईंग काढली होती एक चित्र काढलं होतं ज्यामध्ये फॅमिलीचं चित्र होतं आणि एक विषय दिला होता की म्हणजे फॅमिलीचं चित्र काढा आणि तसंच पार्कमध्ये गेलेले असे दाखवा तुम्ही फि फिरायला गेला नी तर मी खूप मन लावून म्हणजे ती चित्रं मांडली होती म्हणजे कागदावर आणि तेव्हा मला माहीत माहिती पण नव्हतं पण नंतर मला माहिती पडलं की माझं जे चित्र आहे तर त्याला पहिला बक्षीस भेटलेला आहे आणि माझं पेपरमध्येसुद्धा नाव आलं होतं आणि त्यांनतर मी जेव्हा माझ्या पालकांना हे दाखवलं तर त्यांना खूप जास्त आनंद वाटला हे बघून की मी की माझा पहिला नंबर आला म्हणून आणि तसंच मला बक्षीससुद्धा भेटलं तर हा मला खूपच जास्त माझ्या परिवारालासुद्धा एक अभिमानाची गोष्ट होती त्या वेळेस